हो बरोबर आहे विजेचे काही प्रमुख धोके आपल्याला संभवतात आणि त्याची जी जाणीव आपलं जाणीव होणं आवश्यक आहे जसं की आता आपलं लाईट विजेचा जो शॉक आहे हा शॉक लागणं किंवा आगीचा धोका किंवा जे विद्युत उपकरणं असतात आपल्या घरामध्ये या विद्युत उपकरणाचा स्फोट होतो कधीकधी आणि ओल्या हाताना आपण काय एखादवेळेस काय विजेचं आपण वापर करत असतो तर हे प्रमुख धोके आहेत आणि या घटनांमुळं आपली जी जीवितहानी आहे किंवा जी मालमत्तेची जे मोठं नुकसान यामुळं होतं तर हे जर आपल्याला टाळायचं असेन तर आपण काही उपाय जे आवश्यक आहेत ते नेहमी आपण काय करायला पाहिजे की जे आपलं कोरड्या हातानंच आपण काय करायला पाहिजे शीज शवीजचा वापर करायचा शवीज बंद करायचा शीज चालू करायचं खराब वायरिंग किंवा तुटलेली जे उपकरणं असतात ही उपकरणं आपण घरामध्ये वापरायची नाही ओव्हरलोडिंग आपण टाळायची आणि योग्य आर्थिंग असलेली जी उपकरणं आहेत ही उपकरणं आपण वापरायची लहान मुलांना याच्यापासून लांब ठेवायचं या विजेपासून आपण दूर ठेवायचं जे स्विच असतात घरामध्ये त्याच्यापासून आपण लांब ठेवायचं आणि वेळोवेळी जी विद्युत म्हणजे जे आपल्या घरामध्ये जी लाईट असते त्या लाईटची तपासणी करून घ्यायची म्हणजे सुरक्षिततेचे जे नियम आहेत तर या सुरक्षिततेच्या नियमाचे आपण पालन करायला पाहिजे आणि विजेचे जे धोके आहेत हे धोके आपल्या यापासून टाळता येतात आणि आपली जी सुरक्षितता आहे जीवनशैली ही पण आपल्याला याच्यापासून राखता येईल